मी जिथे काम करतो तिथे एक मूकबधिर होता म्हणजे त्याला कामावर घेतलं नव्हतं एक मूकबधिर संस्था होती त्या संस्थेचे ट्रस्टी होते आणि मुळात जी मूकबधिर संस्था सुरू केली ज्या ट्रस्टींनी त्यांचाच तो चिरंजीव होता आणि मग त्यांनी मुलाच्या काही गोष्टी बघितल्या त्याला होणारे त्रास वगैरे किंवा काय पण त्या त्रासातून मुलाचं करियर घडावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले त्यात तो बराच एक्सपर्ट झाला तर इतरांना पण मूकबधिरांना आपण हे करू बुवा ट्रेनिंग देऊ आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहतील यासाठी त्यांनी संस्था तयार केली होती तर त्यांचा तो मुलगा आमच्याकडे काही वर कंपनीत म्हणजे मी जिथं कामाल आहे त्या कंपनीत काही महिने ॲप्रेंटिशशिप करायला आला होता तर ते फार काय अवघडणं असतं त्यांना आपण कामं सांगितली किंवा त्यांनी स्वत ला एखादं गोष्ट करायला सांगितले तर समजून उमजून ते करतात आणि आत्मनिर्भर होऊ शकतात त्यांना पण आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे काम करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे आणि मग तो बरेच वर्ष पुढे पण त्यांनी त्याचे त्या संस्थेत काही गोष्टी त्यांनी प्रोडक्टिव्हिटीच्या करून दाखवल्या त्याच्यामुळे त्या संस्थेला खूप खूप आमच्या कंपनीबद्दल आदर निर्माण झालेला होता दुसरं एक आहे आमच्याच कंपनीत एकजणं कामाला होता नेमका त्याचा मुलगा कानाने अधू होता नंतर पुढे जवळपास सेवन्टी एट्टी पर्सेंट बधिरत्व आलं कानाला त्याच्यामुळे त्याला बोलता येईना तर तोसुद्धा पुढे त्याच्या वडलांनी छोटंसं दुकान त्याच्यासाठी टाकून दिलं त्याच्यात तो ड्रॉइंग आणि डिझायनिंगचं काम करायला लागला आणि एक्सपर्ट होऊन गेला म्हणजे आज तो वडलांना त्याच्या दुकानात मदत करतो अनेक गोष्टी प्रोडक्टिव्हीटीच्या तो स्वत कस्टमरशी संवाद करून त्याच्या त्या पद्धतीने ते एक्झ्युक्यूशन त्या ऑर्डर्सचं करायला लागला म्हणजे असं काही नाही की मूकबधिरांना कम्युनिकेशन करायला त्रास होतो वगैरे तर असं काही त्रास होत नसतो फक्त त्यांना समजून उमजून त्यांच्या पद्धतीने एखादी गोष्ट समजून सांगितले तर ते सक्सेस होतात